ओला आटो रिक्षा मला अकोल्यावरून अमरावतीला जाण्यासाठी ॲटो रिक्षा पाहिजे होता तर त्याचं किती चार्ज लागते आणि तिथे जाऊन मला एक रात्र थांबायची आहे तर त्याचा किती चार्ज लागतो ड्रायवर किती वाजता निघणार आहे तिथून ड्रायवरचा वेगळा चार्ज लागतो का मग तिथे जर समजा आपण रात्रभर राहिलो तर ड्रायवरचा वेगळा चार्ज लागतो का त्याचं डिटेल पाहिजे होती ड्रायवर किती वाजता निघणार आहे

तिथं किती अकोल्यावरून अमरावतीला जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे याची माहिती पाहिजे होती आणि डायवरचा चार्ज तिथं मुक्कामी राहायच्यासाठी